मी आतापर्यंत त केलेली सर्वात निसर्गरम्य हाईक म्हणजे गोगाबाबा टेकडी माझी खूप दिवसांची इच्छा अशी होती की मला सूर्यास्त ते पण गोगाबाबा टेकडीवरुन बघायचा एक दिवस असंच अचानक मला माझी बहिण बोलली आणि आम्ही दुसऱ्या दिवशी गोगाबाबा टेकडीवर ट्रॅकिंगसाठी गेलो मग आम्ही गेलो आम्ही हे सूर्यास्त होण्याच्या अगोदर गेलो होतो मग आम्ही तिथे सूर्यास्त हो होउस्तवर वरती पोहोचलो इतकं मनाला शांत आणि अद्भुत अशी प्रकृति होती की असं वाटत होतं तिथेच रमून जावे तिथून अग अगदी दु ठु कुठेही जाऊ नये अशी ती निसर्गरम्य वातावरण ते सूर्यास्त एवढं सुंदर आणि अतिशय एक एकदम मनाला वाटणारं असं भावुक असं निसर्गरम्य ते वातावरण होतं गोगाबाबा टेकडीला सूर्यास्त बघण्यासाठीच खूप म्हणजे खूप दुरून दुरून लोकं तिथे ट्रॅकिंगसाठी येतात त्यांना ते सूर्यास्तचं अनुभव घ्यायचं असतं एकदम असं मनाला काय वाटतं तिथे गेल्यावर आपण असं स्वतःला स्वतःलाच तिथे शोधतो स्वतः असं ते एकदम सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण हे गोगाबाबा टेकडीचं आहे तिथे आप असं दिसूच नाही शकत आपल्याला इतकं सुंदर आणि प्राकृतिकारक वातावरण आहे तिथे या व्यतिरिक्त मला तो काय माझं फय मी फस्टाइम तिथं तिथं गेले होते मला तो दिवस इतका छान वाटलं होतं कारण मी पहिल्यांदा माझ्या बहिणीसोबत गोगाबाबावर गेले मी ते सूर्यास्त बघितला कारण असं नॉर्मली आपल्या ग होस्टेलपासून तेवढं काही दिसत नाही पण तो जो वरती टेकडीवर व्ह्यू होता ना तो अगदी मला कुठेच बगला बघायला भेटला नाही